हॅलो ॲम्बुलन्सला कॉल लागला आहे ना हो इथे ॲक्सीडन ॲक्सी रोड ॲक्सीडन झालेला आहे खवने बीच बीच इथे बीच इथे तुम्ही यीऊ शकाल का हो हो आणि इकडून तुमचं किती म किती मीटर अंतर आहे आमचं इकडून इकडून शंभर पन्नास किलोमीटर अंतर आहे तुम्ही तात्काळ पोचा हां तुम्ही तुमचं तुम्ही लोकेशन पाठवा त्वरित लोकेशन पाठवा मी तुम्हाला तुम्ही तिथे पोचतो तसं कसं काय म्हणजे कोणती ॲम्बूलन्स हवी कार्डियकची हवी कोणती हवी अजून कोणती हवी आम्हाला कार्डियकची हवी कारण त्यांना हार्ट ॲटॅक आलेला आहे आणि प्लस तेंचं चे ब्रीदिंग होत नाही डिफिकल्टीज ब्रीदिंग होते आहे होते आहे आणि तेंचं ब्लड पण लॉस खूप झालेलं आहे त्यामुळे मला तू तुमचं अम्बुलन्स हवी आहे तात्काळ या आमचं दुइगम दुर्गम भागात घर इकडे घर आहे त्यामुळे इथून अजून वाहने कोणती चालू नाही आहे त्यामुळे तुम्ही न पटकन या हां चालेल येतो आम्ही आणि वॉट्सअपला लोकेशन पाठवत